मग वैनेत्य काय म्हणतो आहेस कसा आहेस मजेत बरं कुठे आहेस तू सध्या अच्छा मुंबईला बरं काय चाललं आहे फिल्म इंडस्ट्रीत अरे वा मस्त आरे फिल्मवरनं आठवलं मला सांग ना एखादा चांगला चित्रपट सांग ना कोणता तरी अरे हो यार दर म्हणजे दर शनिवार रविवार आपण कसे लहानपणी बघायचो दर शनिवार रविवार संध्याकाळी साडे तीन वाजता शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी चार वाजता लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ यांचे चित्रपट बघायचो त्याला भारी वाटायचं आता पिक्चरच चांगले येत नाही रे मराठी हिंदी इंग्लिश इंग्लिश येत असतील पण आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि वेळच कुठे असतो रे शनिवार रविवार फक्त वेळ असतो जरा सांग ना असं मसालेदार असं चित्रपट सांग ना अच्छा साऊथ इंडियन कोणती साऊथ इंडियन कोणते चित्रपट आहेत आता अच्छा हो हो मी यस पुष्पाबद्दल पोस्ट ऐकली होती म्हणजे वाचली होती पोस्ट बघायला पाहिजे पुष्पा पुष्पा आहे का ऑनलाईन अच्छा बघतो बघतो ओके आणि अजून कोणते आहेत मराठीमध्ये नाही आहेत का मराठी दिग्दर्शकाचा सिनेमा कुठचा तुंबाड पण तुंबाड दोन हजार सतरा अठराच्या आसपासच बघितल्या म्हणजे मी आठवते तेव्हा काय ते रिलीज झालेला अरे पुन्हा रिलीज केला आहे तुंबाड अरे वा वा वा बघायला पाहिजे आत्ता थेटरला आहे का बघतो बघतो काय म्हणजे त्याची ही काय म्हणजे तोच तुंबाड ना राहील अनिल बर्वेचा तुंबाड बरोबर अच्छा ओके ओके ओके बघतो बघतो बघतो यस अजून कोणते आहेत का चित्रपट कॉमेडी कोणता अक्षय कुमारचा सध्या कोणता आला आहे नाही काय माहीत नाही आहे का बरं आणि अशोक अको अशोक मामांचा अच्छा नवरा माझा नवसाचा टू अरे वा अरे दोन हजार पाच सहाला काहीतरी रिलीज झालेला तो आणि आम्ही घरी सि डी आणून बघितली होती ती फिल्म हो आत्ता पुन्हा रिलीज झाला आहे चालेल बघतो मी थेटरला जाऊन बघतो नवरा माझा नवसाचा टू बरं बरं मग त्यात सगळे आहेत म्हणजे न अशोक मामा सचिन पिळगावकर सुप्रियाताई आहेत का सगळे वैभव मांगले अच्छा बघतो बघतो नक्की बघतो आणि हिंदीमध्ये काय चालू आहे सध्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अच्छा ओ संभाजी येतो आहे संभाजी महाराजांवर कोणता छावा कोण करतं आहे विकी कौशल अरे वा मस्त मस्त म्हणजे बघावं लागेल टीजर बघतो त्याचा ऑनलाईन कोणता आहे का अच्छा अजून कोणते इंग्लिश फिल्म कोणत्या रिलीज झाल्या आहेत माहीत आहे का तुला मार्वल फॅन मी तेवढा नाही आहे म्हणजे बघितल्या नाही आहेत मी अच्छा बघतो बघतो मी ट्राय करतो वेगवेगळ्या फिम्स आणि कोणत्या वेगळ्या भाषेतल्या मी असं ऐकलं होतं वाचलं होतं की बंगाली फिल्म इंडस्ट्री तशी टॉपची आहे अच्छा त्याच्यातले कोणत्या फिल्म्स नाही का मग सध्या तुझी कोणती फिल्म चालू आहे अच्छा छबी ओके ओके आणि आणि कोणती करतो आहेस कुर्ला टू वेंगुर्ला वा म्हणजे कॉमेडी नावे असेल काहीतरी अच्छा मराठी फिल्म येते का वा तू काय करतो आहेस त्याच्यात अच्छा असोसिएट सिनेमेटोग्राफर वा ओके गुड चांगला आहे बघतो अजून मराठी चित्रपट कोणते असतील तर ओके आणि आत्ताच मी हिंदी बघितला पण कोणता बघितला सांगतो ऑस्करसाठी आत्ता त्याची निवड झाले लापता लेडीज किरण राव डिरेक्टर आहेत अच्छा ती बघितलीस का फिल्म अच्छा तू अरे तू इंडसितल्या मस्त बघ बघणारच ना तू येस येस बाकी काय म्हणतो आहेस मजेत तू कधी फिल्म करतो आहे स्वतःची ॲज अ डिरेक्टर सिनेमटोग्राफर नक्की नक्की करशील येस चालेल